सध्या मी अमिश त्रिपाठी यांच्या शिवा ट्रॅव्हलॉजीमधील मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक वाचतो आहे साधारणपणे रोज एक दहा पानं वाचायला किमान दहा पानं वाचायची असतात मला वेळ मिळाला तर मग दोन तीन तासही मी वाचतो कधीकधी कामाच्या गडबडीत मुळीच वेळ मिळत नाही कधीकधी फार कमी मिळतो आहे अगदी मग चारच पानं वाचली किंवा अगदी एकावेळी एकच पान वाचलं आणि जर वेळ मिळा तर मग आरामात ती पंचवीस तीसपर्यंत पानं होतात वाचून ह्या पुस्तकामध्ये शिवा ट्रायोलॉजी म्हणजे शंकराशी संबंधित असाच विषय असला तरी याच्यामध्ये शिवा हा एक देव म्हणून न दाखवता याला माणूस रूपातच दाखवण्यात आलेलं आहे त्या म्हणजे शिवा असेल सती असेल नंदी असेल हे सगळे जसे भगवान शंकराशी संबंधित आहेत तसेच त्या त्यांचंच एक मानवी रूपांतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्यातले मानवी गुण जसे मानवी स्वभावाप्रमाणे त्यांचे गुण जसे असतील तसे आपल्याला दिसत राहतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे मूळ शिवकथा आणि याच्यामधला काही फरक आहे तो म्हणजे इथे नंदी शिवाचा सेवक असं नाही आहे इथे नंदी हा शिवाचा एक प्रकारे मित्र त्याची सहाय्यता करणारा असा एक सहाय्यक आहे नी नेहमीप्रमाणे आणि सती ही इथे राजकुमारी आहे जशी मूळ शिवकथेत पण होतीच पण इथे सती ही केवळ राजकुमारी नाही आहे तर ती योद्धा पण आहे अतिशय उत्तम असं युद्ध कौशल्य आहे तिच्याकडे